आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे खो खो कबड्डी क्रिकेट फुटबॉल ह्या ज्या खेळ आहे हे मुलं छानप्रकारे खेळत राहतात आणि यामधून त्यांची चांगली हे करून ते जिल्हास्तरीय पर्यंत पण पोचू शकतात त्याच्यापर्यंत वरती पण ते जाऊ शकतात राज्यस्तरीय पर्यंत ते खेळू शकतात आणि जे सुट्ट्यांमध्ये या ग्रामीण भागामध्ये खेळ खेळल्या जातात ते म्हणजे खो खो कबड्डी हे जास्त प्रकार खेळल्या जातात